अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यामधे तर अनेक धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना ज्या आहेत त्या आपण घडताना बघत आहेत ज्या हेडलाइन्स आपण टी व्हीवर किंवा प्रसार माध्यमांवर बघतो त्याच्यावर विश्वास करावा किंवा नाही करावा आपण त्याचा मोबदला म्हणून त्याच्या प्रामुख्याने आपण त्याच्यावर जर का बोलायचं असलं तर ते आपण जे राजकारण आहे राज्याचं हे अत्यंत ढवळून निघालेलं आहे जे वर्षानुवर्ष एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते ते आता जवळजवळ एकमेकांच्या मांडीला मांडी लावून हे बसलेले आहेत तर अशाप्रकारच्या ज्या घटना आहेत त्या राज्यामधे सत्तांतर सत्तांतर असेल किंवा सत्तेमधे विरोधी पक्ष येऊन बसणे हे इत्यादी ज्या घटना आहेत त्या राज्यामधे खूप जास्त प्रमाणावर आपण बघायला मिळता आहे त्याच्या व्यतिरिक्त जे नॅशनल अफेर्स आहेत त्याच्यामधे पण आपल्याला वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत